स्थानिक वर्तमानपत्रमध्ये आमच्याकडे बा ह्याच्या बालवाडीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या खूप छान बातम्या येतात त्यांचे सांस्कृतिक उपक्रम वगैरे त्या बातम्यातून आम्हाला समजते त्याच्या बातम्या छोट्या लहान मुलांच्या वेशभूषा त्यांचे गोड दिसणं वगैरे ह्या सगळे लक्ष वेधून घेतात सांस्कृतिक प्रसंग काही गावामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतात नाट्य संमेलन वगैरे झाले त्याची पूर्ण पेपरमध्ये पूर्ण सविस्तर माहिती येते त्याबद्दलही सगळ्यांना माहिती मिळते त्यानेही लक्ष वेधून घेतले जाते